ज्यात आपल्याला आपल्या राज्यात शिक्षणक्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं असले तर आपल्या एक आपल्यामध्ये काही गोष्टी हवे व काही स्किल्स हवे टेक्निकल कार्यक्रम डेवलपर्स स्कूल्स कंसिलर जे आपल्याला ज्या शिक्षणक्षेत्रामध्ये काम करायचं असले तर आपल्याला आपल्या राज्याची जी मदरटंग आहे जे राज्याची आपली भाषा आहे ते आपल्याला हवे आली पाहिजे जर आपल्याला महाराष्ट्र क्षेत्रामध्ये काम करायचं असल्या तर आपल्या मराठी येणं खूप गरजेचं आहे आणखी आपल्याला टिचिंग आपल्यामध्ये स्वतःमध्ये टिचिंग स्किल हवी आपल्याला सामनेवाल्याला कन्विन्स करण्यामागची पावर हवी आणखी टेक्निकल काही गोष्टी असतात ते पण आपल्याला आल्या पाहिजे तर आपण खूप छान कॉन्सिलर बनू शकतो खूपच छान आपण टीचर बनू शकतो